भारताची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे एवढ्या मोठ्या लोकसंख्येला अन्न वस्त्र निवारा रोजगार देणे हे सरकार पुढील येत्या काही वर्षातील सगळ्यात मोठे आव्हान असणार आहे असे मला वाटते जर भारताची लोकसंख्या आवाक्यात आली तर नागरिकांना त्यांच्या गरजा पूर्ण होण्यासाठी सर्व सुविधा सेवा मिळू शकतात जर लोकसंख्या अशीच वाढत राहिली तर एक वेळ अशी येईल की आपल्या भारतामध्ये अफाट लोकसंख्येमुळं उपासमारीचे संकट ओढवू शकते रोजगारीच्या संदर्भात बोललं तर पारंपरिक शेती कारखानदारी विक्रेते अशा पारंपरिक क्षेत्रा व्यतिरिक्त नवीन क्षेत्राकडे तरुण मुलांनी लक्ष टाकले पाहिजे उदाहरण सांगायचं झालं तर पर्यटन हॉटेल व्यवसाय लघुउद्योग सेवा देन देणारे व्यवसाय यामध्ये नवीन संधी आहेत असे मला वाटते सरकारने याला मदत म्हणून जी नवीन मुलं जे नवीन व्यवसाय करत आहेत त्यांना मदत म्हणून अशा व्यवसाय करणाऱ्या मुलांना अनुदान कर्ज ही सहज आणि सोपी पद्धतीने मिळतील असं जर प्रक्रिया राबवल्या तर मला वाटतं त्याच्यामुळे भारताला भारताच्या प्रगतीमध्ये हातभार लागेल भारतातील जी बेरोजगारीचं जे मोठी संख्या आहे तरुण मुलांची ती कमी होईल जो तो आपापल्या पायावरती उभा राहू शकतो भारत एक महासत्ता म्हणून पुढे येऊ शकतो